हॅलो मी चाचा चाची बँकमधून बोलतेय हॅलो मॅम तुमचं नाव आहे ना ते आमच्या लकी लिस्टमध्ये लागलेलं आहे ती एका लोनच्या संदर्भात आहे आम्ही जे स्टार्टअप आहे जे नवीन नवीन जे व्यवसाय सुरु करण्याची इच्छा व्यक्त करतात अशा लोकांसाठी एक स्टार्टअप प्लॅन सुरु केलेला आहे आमच्याकडे एक लोन सर्व्हिस सुरु झालेली आहे तर तुमचं नाव त्याच्यात आलेलं आहे तुम्हाला काही जाणून घ्यायचंय का याच्याबद्दल लोन तरी ते तुमच्यावर डिपेंड करत आपल्याकडे पाच ते दहा लाखापर्यंत लोन अवेलेबल आहे आणि जर तुम्ही तुमचं काही मॉर्गेज म्हणजे तुम्ही काही जरी आमच्याकडे गहाण ठेवत असाल तर त्यात त्यात तुम्हाला पंधरा ते वीस लाखापर्यंत पण तुम्हाला त्याची लोन मिळू शकते पण पर्सनल लोन म्हणून तुम्हाला पाच लाखापर्यंत तरी कन्फर्म लोन मिळेल इनिशिअल स्टार्टअपसाठी तुम्हाला तर आणि त्याच्याविषयी तुम्हाला अजून काही माहिती हवी आहे आं माहिती म्हणजे बघा पाच लाख रुपयाचं जे लोन आहे त्याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला हफ्ते तर हफ्ते म्हणजे तुम्ही समजू शकता की मंथली तुम्हाला पे करावं लागेल मंथली तुमचा ई एम आय कटेल पाच लाखाचा तर तुम्हाला जर तुम्ही स्टार्टअप म्हणून आमच्या बँकमधून तुमचा लकी ड्रॉ लागलेला आहे त्याच्यासंदर्भात मग तुम्हाला निदान दोन दोन ते तीन ते चार वर्ष तुम्हाला लोन भरावं लागेल त्याचे हफ्ते आं पाच हजार पाच ते सहा हजार असा हफ्ता पडेल आणि त्याच्यावर व्याजदर तुमचा पडेल बारा टक्के वर्षभराचं एका वर्षभराचं म्हणजे पाच लाखावर तुम्ही वर्षभरात बारा टक्के म्हटल्यावर पन्नास आं पाच हजार तुमचा व्याज पडेल पाच ते दहा हजार तुमचा व्याज पडेल हा वर्षाचा पाच लाखावर तर असं अशी ती स्कीम आहे तुम्ही जर इन्स्ट्रेस्टेड असाल तर या आमच्या बँकेत बँकमध्ये आमच्या बँकेचं नाव आहे चाचा चाची बँक तर तुम्हाला जर काही आवडलं असेल किंवा जी आमची जी तुम्ही लकी ड्रॉमध्ये आलेले आहेत त्याच्यासाठी तुम्हाला जर अजून काही माहिती असेल तर आमचं जे मेन मेन ब्रँच आहे तिथे येऊन भेट द्याल आमची मेन ब्रँच तुमच्या तुमच्या जिल्ह्याच्या मुख्य स्थानी आहे तुम्ही कधीही येऊन भेट देऊ शकता ठीक आहे नक्की नक्की नक्की